दादा तुमच्या दुकानामध्ये साडी आहे का तर पाहिजे काळ्या कलरची साडी पाहिजे साडी आहे का तर मला साडी दाखवा ते ते काळ्या कलरची साडी पाहिजे नाही नाही नाही नाही ही चांगलीच नाही आहे ते लाल करल कलर लाल कलरची साडी पाहिजे

लाल कलरची साडी पाहिजे हां पण हे तर लाल साडी ती पाहिजे होती पण हिरवी घडी पाहिजे नाही वाली पाहिजे त्या लालवाल्या साडीला हिरवी झडी पाहिजे नाही नाही आणि हिची किंमत किती आहे पण मला लागेल नाही नाही नाही दोन साड्या लागत आहेत ना कमी करायला लागेल तर ही एक आवडते काळ्या कलरची आहे आणि लाल कलरची एक पाहिजे ते काळ्या कललवाली एक साडी पसंत आली आहे ही ही वाली ही ही आणि एक लाल कलरची किती पैसे ते नाही पाहिजे त्याचे जास्त जास्त पैसे होतात किती डिस्काउंट किती ठीक आहे मग मला म्हणजे माझ्या नातवासाठी कपडे लागतात शर्ट आणि जीन्स पँट आत्ता राहू द्या साडीच देऊन द्या राहू द्या कपडे

किती पैसे झाले मग ठीक आहे मग